टी व्हीवरती ॲडवरटायजमेंट बघून मी क्लिनिक प्लस शॅम्पू घरी आणला होता वापरायसाठी तर त्याचं जो साईड इफेक्ट झाला तो खूपच खराब होता जे दिलेलं होतं की आपले केस खूप जास्त घने आणि दाट होतील तर आधी जेव्हा मी दोन तीन महिने त्याला वापरून बघितलं तर माझे केस आधीपेक्षा म्हणजे जास्तच गळायला लागले होते तर हा जो क्लेनिक प्लससा शॅम्पू आहे तो तर मी म्हणजे आता पूर्णपणे वापरणंच बंद केला कारण की याच्यामुळे माझे खूप केस गेले आणि तसं जर म्हटलं तर मग त्यामुळे डॅन्ड्रफसुद्धा व्हायला लागलं होतं माझ्या केसात खूप जास्त कधी पण बघावं तर केस धुतल्यानंतर डॅन्ड्रफ जातंस नव्हतं खूपस म्हणजे डॅन्ड्रफची पण प्रॉब्लेम झाली होती तर हा प्रोडक्ट सहजासहजी मी कोणाला म्हणेलंस की कोणी यूज नका करू कारण की याचे खूप जास्त साईड इफेक्ट आहे आणि याच्यामध्ये खूप सारे केमिकल्ससुद्धा वापरले गेलेले आहेत आणि अशा प्रोडक्टवर खरं म्हटलं तर बॅनस लागला पाहिजेत